मा माझा वेगळ्यावेगळे कुझीन बनवण्याचा अनुभव खूप आनंददायक आणि शैक्षणिक आहे क्यूझिन्समध्ये विविधता असल्याने आपल्याला नवीन आणि रोजच्या जीवनापासून वेगळा असा अनुभव मिळतो विविध क्यूजिन्सची चव त्यामदे वापरले जाणारे साहित्य यांबद्दल माहिती मिळते मी मराठी असल्याने महाराष्ट्रीयन क्यूझिन करणे मला सोपे वाटते मह महाराष्ट्रीयन किचनमध्ये विविध मसाले वापरले जातात त्यामुळे पदार्थांची चव वेगळी असते इटालियन किचनमध्ये पास्ता आणि पिझ्झा करणे सोपे आहे आणि मजेदारदेखील आहे मॅक्सिकन क्युझिनमदे टाकोज बरेटो या प्रकारांची पाककृती सोपी आहे आणि त्यातील मसाले आणि स्वाद अत्यंत वेगळा आणि रीच आहे महाराष्ट्रीयन क्यूझिन एक अत्यंत समृद्ध क्यूझिन आहे महाराष्ट्रीयन क्युझिनमध्ये ज्वारी आणि बाजरीची भाकरी विविध भाज्या पुरणपोळी उकडीचे मोदक भात इत्यादींचा समावेश होतो भाकरी म्हणजे महाराष्ट्रीयन क्युझिंचा एक महत्त्वाचा भाग उकडीचे मोदक मराठी सनांसाठी खास बनवले जातात एक एकंदरीतच महाराष्ट्रीयन क्यूझिन साधारणतः स्वादिष्ट्य आणि पौष्टिक क्यूझिन आहे आणि म्हनूनच ते मला बनवायला आवडते मला आवडणारा महाराष्ट्रीयन क्युझिनमधला पदार्थ आहे पुरणपोळी मॅक्सिकन क्युझिनमधला माझा आवडीचा पदार्थ आहे टाकोज आणि इटालियन क्यूझिनमधला पिझ्झा हा माझा आवडीचा पदार्थ आहे